डान्स हा माझा आवडता छंद तर आहेच पण आवडता असल्यामुळे त्या एकदा मी म्हणजे शाळेच्या टाइमामध्ये शाळेत जेव्हा मी जात होती त्या टाइमामध्ये शाळेत जेव्हा स्पर्धा चालू होत्या त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला होता आणि आमच्या नृत्य जो होता तो आदिवासी डान्समध्ये होता आणि तो इतका म्हणजे आम्ही इतका ग्रुप डान्स होता तो आमचा खूपच छान झालेला होता आणि सर्वांना तो आवडला होता आणि आमचा पहिला नंबर सुद्धा आला होता तर त्या तर त्यावेळी आम्हाला इतकं म्हणजे खूप छान वाटत होतं की आम्ही खूप छान काही केलं बा तर पण आता जरी कोणी म्हणतील मला की तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता का तर आता ती वय माझी राहिली नाही आणि ते मला आवडेल पण नाही बस